लहानपणी तसं जास्त वेळ भेटत नव्हता खेळ खेळण्यामध्ये पण जे थोडेफार खेळ मी खेळलो आहे जसं लंगडी झालं खोखो झालं शाळेमध्ये आणि त्या व्यतिरिक्त आपलं चल्लस आठ म्हणजे चिंचाच चिंच जे असतं आपले चिंचाचे बिया त्या अर्ध्या अर्ध्या करून असे हातावर उलटे पडले तर आठ आणि सरळ पडले तर चार त्याप्रकारे चौकोन चौकोन आखून तो एक चल्लस आठ खेळ म्हणायचं त्याला तो एक खेळायचो त्याच्या व्यतिरिक्त सापसिडी आहे दुसरं आपलं बुद्धिबळ आहे तर बुद्धिबळ पण चांगल्याप्र जास्त खेळत होतो मी कारण मला तो खेळ आवडत होता त्याच्या व्यतिरिक्त पतंग उडवणं हा एक आवडता खेळ म्हटलं गेलं पाहिजे गोट्या खेळणं गोट्या ज्या आपल्या मार्बल्सच्या असतात तर गोट्या खेळायचा एक खेळ खेळायचो आणि काही वेळा जे आपले गणेश उत्सव किंवा नवरात्रीमध्ये बादली घेऊ बादली घेऊन धावणं किंवा पोत्यामध्ये आपले पाय टाकून धावण्याची शर्यत असे छोटे मोठे खेळ खेळलेले आहेत